हॅलो दादा कुठे आहे तुम्ही केव्हाची मी वाट पाहत आहे अर्धा तास झाला मी तुमची वाट पाहत आहे तर आतापर्यंत माझ्या सांगितलेल्या लोकेशनवर तुम्ही आल्याच नाही मी किती वेळ झाला तुमेल् तुम्हाला लोकेशन पाठवली आहे कॅब बुक केली आहे तर आणखी कित्ती वेळ लागणार आहे किती वेळ आहे माझ्या लोकेशनवर तुम्हाला यायला पाच पाच मिनिट तर करत किती अर्धा तास झालेला आहे ना आता खरं खरं सांगा किती वेळ लागणार आहे तुम्ही आता कुठे आहे तुम्ही ठिक आहे दहा मिंट अजून वेट करते लवकर या